कला ज्ञान विज्ञान यांच्या आदानप्रदानात लेखनाची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका आहे कारण कला ही लिहिली गेली की ती चिरतरुण राहते म्हणजे जोपर्यंत हे जग आहे मी कोणतीही गोष्ट लिहिली गेली की ती चिरतरुण आहे ती आयुष्यभर म्हणजे तुमच्या पुढच्या कित्येक पिढ्या माणसाच्या कित्येक पिढ्या ह्या लिहिल्यामुळे जिवंत राहिल्या जर लिहिणंच राहिलं नसतं तर माणूस जिवंत राहिला नसता असं माझं मत आहे कारण कला एखादं नाटक लिहिलं तर ते आयुष्यभर राहणार आहे जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत ते नाटक राहणार आहे भले ते ला नाटक लोकांनी वाचलं असेल नसेल प सादर केलं असेल नसेल पण ती राहणार आहे आणि ती खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि लेखनाने समाजाचा समाज हा खूप बदलत असतो जर लेखक कोणताही लेखक हा समाज लिहित असतो असं माझं माझं मत आहे लिखाणाने समाज बदलतो किंवा लेखन हे समाजाचं एक प्रतिबिंब आहे आरसा आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल समाजात जे काय घडतं ते लेखनात लिहिलं जातं आणि त्यातून एक वेगळी दिशा दिली जाते त्या पद्धतीने समाज चालतो मग परत समाज त्या पद्धतीने वागतो ते परत प्रतिबिंब लेखनामध्ये उतरतं सो अशा ही पुन्हा साखळी आहे म्हणजे लेखन करणं गरजेचं आहे आणि ज्ञान घे एकमेकांना दिल्यानंतरच वाढतं असं माझं मत आहे ज्ञान एकाच ठिकाणी राहिलं की ते कुजून राहतं ज्ञान एकमेकांशी बोलल्यानंतर एकमेकांशी शेअर केल्यानंतरच वाढू शकतं असं माझं मत आहे म्हणजे जर शिक्षकांनी मुलांना ज्ञानच दिलं नाही शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना ज्ञान दिलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही मुलं शिकूच शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण शिक्षण घेणं गरजेचं आहे शिक्षित होणं आणि सुशिक्षित होणं हे खूप गरजेचं आहे विज्ञान असणं विज्ञानाशिवाय कोणतंही जग चालू शकत नाही विज्ञान असल्याशिवाय कोणतंही जग निर्माण होऊ शकत नाही संपूही शकत नाही त्यामुळे विज्ञान हे हवंच विज्ञान प्रत्येक ठिकाणी विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन हा असला पाहिजे एक गोष्ट करण्यासाठी ती आपण का करतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो आपल्यामध्ये निर्माण होतो सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे कला ज्ञान विज्ञान ह्यांची आदानप्रदान झालं पाहिजे आणि हे सगळं लिहून ठेवणं तितकंच गरजेचं आहे की जर कोणत्या तरी अश्मयुगामध्ये एखादी भाषा लिहिली गेली नसती तर ती डेव्हलपच झाली नसती आपण सगळे आत्तापर्यंत मुके असतो ती लिहिली गेली नाही वाचली गेली नाही त्यामुळे आपली बोलली गेली नाही त्यामुळे ते लिखाण असणं खूप गरजेचं आहे सो लिहिणं हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाची भूमिका आहे कला विज्ञान ज्ञान ह्याच्यात आदानप्रदान करण्यासाठी वेगवेगळे लेख लिहिले जातात विज्ञानावर ते खूप होणं गरजेचं आहे वेगवेगळी नाटकं लिहिली जातात सिनेमा लिहिले जातात त्यानंतर एखादं संभाषण असलं तरीसुद्धा ते लिहिलं जातं आता वॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर आपण टायपिंगमध्ये बोलतो टाईप करतो ते टायपिंगमध्ये बोलणंच आहे म्हणजे ते लिखाणच आहे फक्त ते जी डिजिटली लिखाण आहे तेसुद्धा गरजेचं आहे एकमेकात संभाषण होतं कितीतरी लांबचा माणूस आपल्याशी बोलतो आहे फोनवर न बोलता टाईप करू शकतो सो ही खूप मोठी डेव्हलपमेंट म्हणू शकतो सो अशा प्रकारचे लेखन असणं खूप गरजेचं आहे